काम किंवा शाळा यासारख्या आयुष्यातील इतर पैलूंबरोबर गायनाचा समतोल साधणे अगदी सोपे आहे जसं आपण विचार करतो की गायन हे प्रत्येकाची आवश्यक गरज आपल्या बनलेली आपल्याला दिसून येते साधा जो गायन करतही नसेल तरी तो आपल्याला गीत गुणगुणताना दिसतो इव्हन त्याचा आवाज व्यवस्थित असेल किंवा नसेलही तेव्हाही पण जेव्हा आपण दैनंदिन जीवनाचा विचार करतो तर गायनाचा विचार केल्यास प्रवासात गीत ऐक ऐकणे किंवा खाली वेळेत गीत गुणगुणणे किंवा रोजच्या वेळेतून जसं ग्रामीण भागामध्ये संध्याकाळच्या वेळेस आपल्याला प्रार्थना दिसते वर्धेचा जर भागाचा विचार केला तर इथे सामुदायिक प्रार्थना जी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यातून चालते त्यामध्ये भजन हा प्रकार गवळणी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने गायला जातो आणि या प्रकारा सोबतच इतरही गीतं गुणगुणण्याचा प्रयत्न आम मी करतो सोबत जे काही वेगवेगळे प्रकार आहे जसं भक्तिगीत आहे भावगीत आहे सुगम संगीत आहे भीमगीत आहे गोंडीगीत आहे या वेगवेगळ्या गीतांच्या ऐकण्यातून आणि सराव करण्यातून गायन करण्याचा प्रयत्न मी करत असतो